हॅलो हॅलो मी बरी आहे तू कशी आहेस ऋतुजा काही नाही बी ई लास्ट इयरच आहे तुझं काय एम एस सीच ग्रॅज्युएशनंतर हां हां तेच ना ग्रॅज्युएशनंतर काहीच कॉन्टॅक्ट नाही आपला होय बाकी हो भेटूयात की आपण खरंच भेटूयात बाकी कुणी कॉन कोण कॉन्टॅक्टमध्ये आहे तुझ्या मग आपलं कॉलेजमधलं अजून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये इथं काय पूजा जवळ आहे त्यामुळं असतं कधी कधी बोलणं वगैरे पण ते पण रेअरली स्टेटस वगैरे वॉट्सअपवरचे असेच बघून की आपण रिप्लाय करतो किंवा शेफाली दिपाली मॅडम वगैरे हे एवढेच आहे तुझ्या हां हां मग तुमचं बोलणं असतं रेग्युलर हां हां हां हां आणि तुझ्या कॉलेजमध्ये कुणी आहेत का मग आपल्या आधीचे कॉलेजमधले हां हां चालेल आपण भेटूयात मग एकदा हो हो आपण तेच करूयात आणि भेटायचा प्लॅन करूया मग आपलं तिथं जवळच एक हॉटेल झालं आहे हॉटेल सोंगाड्या म्हणून त्याचं यूटूबवर बरेच रील वगैरे असतात होय होय आपण प्लॅन करूयात मग होय आणि तिथं स्पॉट वगैरे पण त्यांनी केले आहेत फोटोचे वगैरे फोटो सेशनसाठी तिथं नॉनव्हेज व्हेज सगळंच मिळतं आहे

हो ते तर छान मिळतं म्हणे नॉनव्हेज तांबडा पांढरा रस्सा वगैरे आणि कधी भेटूयात मग संडेचाच प्लॅन करूया पूजाचं बड्डे मग त्यावेळी हो चालेल की तरी बाकीच्यांना विचारूयात मग हो आता सगळ्यांना वेळ वेळ असेल हो जवळचं आहे एवढं काही नाही होय हा आणि फनी गेम्ससाठी वगैरे तिथं पण आहेत वाटतं बरीच खेळायला वगैरे फनफेअर टाईप हो हो चालेल की हो छान वाटेल हो मी करते ग्रुप तयार मग आपण त्याच्यावर बाकी डिस्कशन करूयात कळंबा लास स्टॉप आहे ना आपला शेवटचा स्टॉप तिथून जवळच आहे ते गारगोटी रोडला होय पण आपण क फोन करून जाऊयात मग वेटिंगला थांबावं लागतं हो चालेल चालेल हो चालेल मी वॉट्सअपला ग्रुप तयार करते आपला तुझ्याकडचे नंबर्स मला पाठवून दे मग हो हो चालेल चालेल चालेल चालेल ठेऊ मग हां हां बाहे